आमच्या इकडे तसं तर काळी माती आहे आणि आमच्या जंगलात आमच्या जंगलात काळीच माती आहे आम्ही पण ते रोपासाठी झाडं येसाठी काळीच माती वापरतो पण ते काळी माती असं आहे आता ते खता पाण्यानं सगळी रासायनिक खतं वापरतो आपण सल्फेटचे पोते त्यानं सगळी खराब झाली पण तरी आता काही इलाज नाही आहे तसं तर शेणखत टाकायला पाहिजे आपण शेणखत टाकतो पण शेणखत महागही लई झालं आणि भेटतही नाही तर मग रासायनिक खतानं कसं ते कोणतेही पीक लवकर येऊन जाते पण ते रोपाचा पिकाचा थोडासा फायदा होते म्हणून आपण रासायनिक खतच जास्त वापरतो तसं तर वापराले पाहिजे नाही आहे पण शेणखत वापरायला पाहिजे किवा मग ते गांडूळखत येते ते वापरायला पाहिजे पण आपण ते नाही वापरत आणि आपण रासायनिक खतच जास्त वापरतो सगळे वापरते तर आपल्यालाही वापरावंच लागते रासायनिक खतच आम्ही जास्त वापरतो